बागकाम करण्याकरता मला माझ्या एका मैत्रिणीनं प्रोत्साहन दिले आणि तिचे पाहून मी बाग लावण्याचं ठरवलं मी तिच्याकडे एकदा गेले होते तेव्हा बघितलं की तिच्या घरी खूप फुलझाडं आहेत फळझाडं आहेत भाजीपाला पण तिनं लावलेला होता एका मोठ्या कुंडीमध्ये तिनं पालकाची भाजी दुसऱ्या कुंडीमध्ये कोथिंबीर तिसऱ्या कुंडीमध्ये वांगे चौथ्या कुंडीमध्ये मिरची असं घरी जे जे लागणारं आवश्यक भाजीपाला आहे तिनं लावलेला होता अशा प्रकारे अशा प्रकारे मी भाजीपाला लावलेला आहे ब भाजीपाला लावण्याचं प्रोत्साहन माझ्या मैत्रिणीकडून घेतलं तिचं नाव ऋतुजा आहे आणि मी घरी येऊन पण ठरवलं की आपण कमीत कमी आपल्याला लागणाऱ्या थोड्या थोड्या तरी भाज्या करायच्या देवाला लागणाऱ्या फुलांची झाडं तरी लावायची असं मी ठरवलं आणि काही छोट्या टोपल्या कुंड्या काही कुंड्या विकत आणल्या काही घरातल्या टोपली तयार केले